रॅप साँग हा आल अलीकडच्या काळातील एक लोकप्रिय संगीताचा प्रकार नवीन पाहण्यात आलेला आहे अशोक कुमारची जुनी गाणी रेलगाडी रेलगाडी अशा प्रकारचंच होतं हे आत्ता लक्षात आलं आहे की हे ही एक रॅप साँगच होतं छान वाटतं ऐकायला किंवा त्याच्यामध्ये एक लय असते एक ताल असतो आणि आजकालच्या नवीन पिढीला तर ते आवडतंच आहे छान वाटतं ते ऐकण्यासाठी थोडा वेळ ते मध्ये कोणतरी एक आली होती ना सिंगर ते पूजा ढिंच्याक पूजा हां तिचंही एक गाणं होतं दिलोका शूटर है मेरा स्कूटर छान वाटतं ते बादशहा हनी सिंग आजकालचे हे लोकप्रिय रॅप सिंगर आहेत नवा प्रकार भारतीय संगीतात पाहवयास मिळतो आहे चांगले आहेत अशा प्रकारचे गाणी